हॅलो मी संजना हेरेकर बोलते मला म्हणजे काउन्सिलिंग घ्यायची होती तुमच्याकडून तर मला विचारायचं होतं की तुम्ही म्हणजे काय काय म्हणजे मी कोणतं करियर चूज करू शकते हो हो हो झाली आहे मला नर्सिंगमध्ये इंटरेस्ट आहे पण मला नो कळत नाही आहे म्हणजे ते घेऊन बरोबर आहे की चुकीचं आहे ते हां पण पण मला नाही मी फक्त हेच करायचं म्हणत होते पण नंतर मग माझ्या भावाने मम्मीने वगैरे सांगितलं की हेच्यात काही स्कोप वगैरे नाही आहे म्हणजे पगार वगैरे कमी आहे ना त्यामुळे मला काही कळत नाही आहे मी नक्की काय चूज करू पण मला नर्सच व्हायचं आहे हां हां

ओके हां पण असं म्हणतात की सरकारी नोकरी पटकन लागत नाही वगैरे त्यामुळे हो हो ठीक आहे ठीक आहे चालेल मला तुम्ही कोणते कॉलेजेस वगैरे चांगले आहेत ते सांगू शकता का मला जी एन एम करायचं आहे हां हो हो हां

ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल